हेलो नमस्कार ए यु फायनान्समधून बोलतो तुम्ही काल इनक्वायरीसाठी आले होते ना तुम्हाला काही लोन वगैरे पाहिजे होतं ना सांगा ना सर विचारा विचारा किती लोन पाहिजे होतं सर तुम्हाला पंचवीस लाख लोन पाहिजे होतं सर काय कशासाठी घ्यायचं होतं सर लोन अच्छा होमलोनसाठी करायचंय का सर बरं बरं काय सर तुम्ही जॉब वगैरे काय करता प्राइव्हेट जॉब करता तुम्ही आणि पंचवीस लाख रुपये तुम्हाला होम लोन पाहिजे होतं बरं बरं बरं काय सर तुमचं सॅलरी वगैरे किती आहे सर बावीस हजार रुपये सॅलरी तुमच्याजवळ सॅलरी शीट आहे ना सॅलरी शीटवर हा हा हा ग्रोस किती आहे त्याच्यावर अठ्ठावीस हजार अं आणि इन हँड सर्व करून तुम्हाला बावीस हजार हातामध्ये येते अच्छा अच्छा सर तुमचा प्लॉट कुठल्या एरियामध्ये येते मोठी उंबरीमध्ये बरं बरं बरं कुठं येते मोठी उंबरीमध्ये कुठं सर नाही नाही अकोल्यामध्ये आहे मोठी उंबरी कोणत्या एरी कुठल्या कोणत्या एरियात येते मोठा उंबरी भागीरथीनगर काय लेआउट आहे की काय सर प्लॉट तुमचा लेआउट आहे ना बरं किती स्क्वेअर फुट हे ते तेराशे स्क्वेअर फूट अच्छा अच्छा अच्छा म्हणजे हे पहिलंच बांधकाम आहे की पूर्ण कन्स्ट्रक्शन झालं आहे आणखी रीनोवेट करायचं आहे ते बरं बरं सर याच्या व्यतिरिक्त तुम्ही आय टी आर वगैरे पण भरता का बरं बरं मग ॲक्च्युअली कसं आहे सर पंचवीस लाखाचं तुम्ही लोन जर घेतो म्हणता तर त्याच्यासाठी ते तुमचं थोडंसं इनकम कमी पडतं ना हा तर तुमचं त्या प्लॉटच्या याच्यावर एवढं नाही होणार तर एक तरी पण एक तेरा चौदा लाखापर्यंत होऊ शकते तुमचं तरी पण दा बरं तं डाकूमेंट सर सर आपली केस जर तुमचे डाकूमेंट आणि सिबिल जर व्यवस्थित असले तर चार पाच दिवसात होऊन जाते हा फक्त आपलं ते डाकूमेंट आणि सिबिल व्यवस्थित पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे बरं बरं चालतंय ना तुम्ही अगोदर कोणा कुठल्या याचं लोन उचललं होतं का किती किती घेतलं होतं सर बरं तुम्ही एक काम करा सर तुमचे डाकूमेंट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो डिटेल काय काय पाहिजे ते घ्या ऑफिसला आपण मी बघ बघू आणि किती होते तर बघू मग ते चालतंय ठीक आहे सर या सर तिथं थँक यु